हलो मी सोनू बोलत आहे मी तुमच्याकडे काच सरबताचे काचेचे गिलास आर्डर केलेले होते पण ते तर गिलास एक ड प डॅमेज निघालेले आहे तर तुम्ही याच्या बदली दुसरी गिलास पाठवून द्याल का